मी ओल्या नारळाचा शिरा बनवते त्यामध्ये मी तूप वगैरे आणि काजू बदाम जे असतात आपले ते तर टाकतेच पण माझी जे जे पदार्थ आहेत आणखीन चविष्ट होण्यासाठी मी त्याच्यामध्ये आपले जे पेढे असतात ते बारीक करून टाकते त्यामुळे तो जो माझा नारळाचा जो शिरा आहे तो खूपच चविष्ट होतो आणि सर्वांना तो खूपच आवडतो बऱ्याचशा बाया मला विचारतात की तुमचा जो ओल्या नारळाचा जो शिरा आहे तो इतका छान कसा काय होतो काय सिक्रेट आहे की तुम्ही त्याच्यामध्ये ते टाकता तर मी कुणाला सांगत नाही कारण ती माझी स्वतःची बनवलेली एक रेसिपी आहे आणि ती सर्वांना खायला खूपच चविष्ट लागते